हॅलो मेडिकल स्टोअर का हॅलो मेडिकल स्टोरमध्ये लागला आहे ना फोन

मला स्किन केअरसाठी कोणतं चांगलं सुचवाल थोडी ड्राय आहे तर कोणतं सुचवाल

बरं हिमालयामध्ये नीमवालं घ्यावं की ऑरेंजवालं की कुठले अजून त्याच्यामध्ये आहेत क्रीम जे की माझ्या स्कीनला सूट होतील बरं तुमच्याकडे जास्त कुठली खरेदी केली जातात बरं आणि माझं मी जर ऑर्डर दिली तुम्हाला मला म्हणजे नेहमी लागतं ते तर मग ते मला मिळू शकेल का स्किन केअरसाठी बरं आणि मी ट्रायल म्हणून एक छोटं पाऊच घेऊ शकते हां बोला ना